कोविड लॉकडाऊनमुळे माणसांना घराबाहेर पडता येईना एकत्र येता येईना खूप जास्त जास्त माणसं एकत्र येण्यामुळे आजार पसरण्याचा धोका होता त्यामुळे साहजिकच काय झालं की सगळी सार्वजनिक ठिकाणं बंद करायला लागली तशाच शाळाही बंद झाल्या कारण मुलांना शाळेत जाता येईना कोविड होईल या भीतीने आणि आता शाळांमध्ये जायचं नाही आणि सलग कित्येक दिवस लॉकडाऊन चे दिवस होते तर ह्याच्यावर मार्ग काय काढायचा मुलांचं शिक्षण थांबवायचं का तेवढ्यासाठी त्यांने त्यांच्या आयुष्यातली काही महत्त्वाच्या वर्षांचं नुकसान होईल ह्या सगळ्या कारणांसाठी आणि तोपर्यंत पालकांकडे मोबाईल जवळजवळ प्रत्येक घरात प्रत्येक माणसं प्रत्येक मोठ्या माणसाकडे हा मोबाईल होताच तर काही शाळांनी अशी सुरुवात केली की मोबाईल फोनवरून एक कॉन्फरन्स कॉल करून किंवा व्हिडिओ कॉल करून मुलांना जसं वर्गात प्रत्यक्ष शिकवत होते शिक्षक तसं मोबाईलवरून शिकवायला सुरुवात केली आणि ह्यामुळे काय झालं की मुलांचं नुकसान होण्यापासून वाचलं मुलांचं शिक्षण सुरू राहिलं आणि मग मुलांना घराबाहेर न पडता सुद्धा त्यांची प्रगती होत राहिली तसंच शिक्षकांनाही त्यांचं मग काम सुरू राहिलं शाळांमधलं ह्याचे फायदे होतेच पण कित्येक वेळा काय झालं की छोट्या मोबाईलच्या छोट्या स्क्रीनवर हे सगळं बघून बघून मुलांच्या डोळ्याला त्रास होण्याची पण शक्यता आहे होती पण तेव्हा काही पर्याय नव्हता त्याला ह्याने अजून एक म्हणजे ह्याने फायदा झालाच की मुलांचं शिक्षण सुरू झालं शि सुरू राहिलं पण यांनी तोटा पण झाला की कित्येक पालक मुलांना मोबाईलची सवय लागू नये त्यांचे लहान वयात डोळ्यांवर परिणाम होऊ नये मोबाईल मुळे तर ह्यासाठी मुलांना मोबाईलपासून लांब ठेवणं ठेवत होते पण आता शाळाच मोबाईलवर आहे म्हटल्यानंतर हे बंधन घालता आलं नाही आणि त्यामुळे आता मुलांना मोबाईलची खूप जास्त सवय झाली आहे आणि आता त्यांना त्याच्यापासून लांब करणं हे खूप अवघड जात आहे पालकांना तर हा मोठा तोटा आहे